मला आर्थिक बातम्या ए बी पी माझा एन डी टी व्ही झी न्यूज आजतक अशा अनेक माध्यमातून मला आर्थिक बातम्या कळतात आणि वर्तमानपत्र म्हटलं तर माझ्याकडे दिव्य मराठी हा वर्तमानपत्र येतो त्याच्यातून काही गोष्टी आर्थिक बातम्या मला कळतात भरपूर न्यूज चॅनल मी पाहतो त्याच्यातून मला कळतो आणि मोबाईलमधून मोबाईलमध्ये डेली हंट गुगल न्यूज याच्या माध्यमातून सुद्धा मला भरपूर आर्थिक बातम्या कळतात